मराठी भाषेचा वापर साहित्यामध्ये कवितामध्ये आणि कलात्मक अभिव्यक्तीमध्ये अशा व्यक्त केला जातो की साहित्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीतले पाठ्य पुस्तके आणि वेगळे ग्रंथ हे मराठीमध्ये लिहिलेले असतात कविता म्हणजे कवी हा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन किंवा आपापल्या आपल्या स्वतःच्या मनात जे पण ते त्याच्याबरोबर होतं आहे या ज्या पण गोष्टी आहेत ते त्या स्वतःच्या मनात मराठी भाषेतून ज्या ओळी तयार करतो त्याला मराठीत कविता म्हणतात आणि कलात्मक म्हणजे वेगवेगळ्या गोष कलाकृती किंवा नाट्य ह्या ज्या गोष्टी दर्शवल्या जातो मराठीमध्ये मराठी भाषेतून किंवा नाटक करून ज्या गोष्टी दाखवल्या जातात श रंगमंचावर ह्या अभिव्यक्ती प्रकार केला जातो यालाच मराठी भाषा आणि त्याचे साहित्य म्हणतात